मी एक भाड्याच्या घरात राहणारी विद्यार्थी बोलत आहे आणि माझा गॅस संपलेला आहे मला आत्ता गॅसची खूप आवश्यकता आहे स्वयंपाक करण्यासाठी त्यामुळे तुम्ही मला त्वरित गॅस पाठवून देणे माझा पत्ता आहे सरस्वती कॉलनी जालना